आताची जे पिढी आहे ते सुशिक्षित पिढी असल्यामुळे सर्व मुलं हे शिकत असतात आणि त्यामुळे शिक्षणाला भरपूर खर्च येतो आणि ते नोकरीच्या शोधामध्ये शहरामध्ये त्या शहराकडे वळतात आणि कोणाला मोठ्या मोठी नोकरी मिळते कोणाला मिळत नाही तर ते नोकरीच्या शोधात पाहात राहतात तर कोणाला धन कोणी धंदा करतात त्याला यश मिळत नाही तर कोणाला यश मिळते असं चालू राहते आणि त्यांना खर्च त्यांचा खर्च वाढत राहतो त्यामुळे ते मुलं शिक्षणाला पण खर्च येत राहते आणि कोणाला नोकरी मिळत नसल्यामुळे ते भटकत राहतात नोकरीच्या शोधात कुणी कारखान्यात नोकरीला लागतात कोणी कमी पैशात नोकरीला लागतात तर कोणी कसं करायचं ह्या विचारात राहतात तर कोणाला जास्त पैशाचे असल्यामुळे ते जास्त पैशाची जास्त खर्च करतात तर कोणाला कमी पैशाची नोकरी राहतात तर ते कमी याच याच्यात खर्च करत राहतात आणि कोणाला नोकरीच मिळत नसल्यामुळे त सुशिक्षित बेकार म्हणून त्यांची हे होत असते आणि